स्वयंपाकाच्या छंदाला व्यवसाय बनवण्याचा असा काही विचार नव्हताच आणि खरं तर स्वयंपाकाचा छंद हा नव्हताच पण आमचं एक छोटंसं उपाहारगृह म्हणजे हॉटेल होतं आणि तिथे जेवण बनवण्यासाठी महिला आचारी असायच्या आणि एक दिवशी या महिला आचारी काही कारणास्तव आजारी आ होत्या आणि आल्या नाहीत तर मग काय करायचं आणि मग त्याच दिवशी थोडा विचार केला आणि स्वयंपाकात लक्ष दिलं आणि ते तेव्हापासून मग स्वयंपाक बनवायला सुरुवात झालो आणि मग बनवताना ते आवडत गेलं आवडत गेलं मग तो एक छंद स्वयंपाकाचा छंद तेव्हापासून लागला आणि जेव्हा पहिल्यांदाच हे बनवलं जेवण बनवलं स्वयंपाक बनवला कुटुंबाची प्रतिक्रिया होती अरे हा कसा काय यानी बनवलं कारण हा हा तर फक्त लक्ष देत होता बनवणं कधी याच्या याला माहीत नव्हतं जेव्हा बनवलं पहिलाच पदार्थ तसं बघाल तर फेल गेला होता आणि तेव्हा म्हणाले पण सुद्धा होते तू काय बनवू शकणार नाही पण नंतर नंतर बघत गेलो शिकत गेलो आणि मग चांगला स्वयंपाक येऊ लागला हॉटेलवरती बनवू लागलो लोकांनासुद्धा आवडू लागलं आणि मग पहिला व्यवसाय आणि मग हा छंद झाला आणि त्यामुळं स्वयंपाक आता आवडू लागला आहे बनवणं